शहरी भागात खेळ खेळतात ते मैदानी बा भागात ते खेळत नाही ते कुठेतरी असे आता आर्टिफिशियल टर्क बांधलेले असतात त्याच्यामध्ये खेळतात आणि ग्रामीण भागात जे जे खेळतात ते मातीत खेळत असतात आपल्या मैदानात खेळत असतात म्हणून त्यांच्यामध्ये त्यांची जी शरीररचना असते ती ती आपल्याला बळकट बघायला मिळते आणि ताकद त्यांच्यामध्ये मजबुती बघायला मिळते आपल्याला आणि मग ग्रामीण भागातली खेळ खेळ हे पण वेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यांची खेळ हे खूप मजबूत मजबूत बनवतात तेच आपल्याला पहायला मिळ